बी एम डब्ल्यू एम टू बी एम डब्ल्यू एम थ्री बी एम डब्ल्यू एम फोर बी एम डब्ल्यू एम फाय बी एम डब्ल्यू एम सिक्स बी एम डब्ल्यू एम सेव्हन फोर्ड फॉर्च्युनर ऑडी शेवरोलेट होंडा महिंद्रा थार महिंद्रा बलेरो महिंद्रा बलेरो निओ अल्फा रोमिओ डॉज फरारी फायट टाटा मोटर्स टाटा पंच टाटा नेक्सॉन ॲस्टन मार्टीन बेंटली हुंडाय एक्स्टर सुजूकी स्विफ्ट एम जी मोटर एम जी हेक्टर सुजुगी इर्टिगा ओमिनी नॅनो ॲक्टिवा ॲक्टिवा थ्री जी ॲक्टिवा फोर जी ॲक्टिवा फाय जी ॲक्टिवा सिक्स जी ॲक्सेस ॲक्सेस वन ट्वेंटी फाय जुपिटर चेतक आर वन फाय पल्सर होंडा शाईन शाईन वन ट्वेंटी फाय डिलक्स स्कूटी पेप्ट